जर आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या माध्यमांचं स्वरूप बघायला गेलं तर म्हणजे ते मला तर बाकीच्या राज्यांपेक्षा तर बरंच वाटतं कारण इथं थोडं सुसंस्कृत आपल्या महाराष्ट्राला म्हटलं जातं आणि नेतेपण आपले बाकीच्या राज्यासारखं बघायला गेलं तर थोडं सुसंस्कृतच आहेत त्यांच्यात अशी बदला घेण्याचा भाव नाही आणि तेच आपल्या माध्यमांमध्येपण तसंच आहे आणि ते जसं राजकारणातलं तसंच प्रसार माध्यम दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आपल्या महाराष्ट्र सुसंस्कृत असल्यामुळे आपले प्रसारमाध्यमपण सुसंस्कृत आहेत पण जसं जसा काळ बदलत चालला आहे जसं जसं राजकीय राष्ट्रीय स्थळावर जर म्हणजे ज जागातिक स्थळावर जसं प्रसारमाध्यमांचं म्हणजे पण म्हणजे त्यांचं पात्रता अशी घसरतच चालली आहे त्याप्रकारे थोडी थोडी आपल्या राज्यातलीपण घसरतच चाललेली आहे पण थोडं आपल्या त्याच्यावर काम केलं तर आपलं चांगलं होऊन जाईल आणि बाकीच्या राज्यापेक्षा तर म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातलं प्रस स्वरूप मला चांगलंच आहे असं मला वाटतं आणि हे माध्यम खूप चांगल्या प्रकारे काम करत असतात चांगले इंटरव्ह्यूज पण प्रसारित करीत असतात आरोग्याविषयी तंत्रज्ञानाविषयी हे मला आवडतं त्यांचे वेगवेगळे शो असत असतात दिवसभरात राजकारणाविषयीपण चांगले शो असतात आणि जे फक्त मला वाटते राजकीय बाईक जे सकाळी सकाळी लोकं येऊन देतात त्यांच्याच घेणं हे काही म्हणजे महाराष्ट्राला सकाळी सकाळी डोकं खराब कर होत असते यामुळे ते थोडं कम कमी झालं तर हे चांगलं होईल पन बाकी राजाविषय बघायला गेलं तर आपलं माध्यम थोडं चांगलंच आहे असं मला वाटतं आणि हे चांगलं आहे आपल्या राज्यासाठी आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी कारण हे माध्यम हे आपलं एक पिलर आहेत